आम आमचं गाव इथून बारा किलोमीटर आंबेजोगाई गाव आहे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्येच आहे गावामध्येे आमच्या रेणुका देवीचे मोठं मंदिर आहे आणि हे जागृत म मंदिर आहे कुलकर्णी म्हणून मनोकाका आहे त्यांच्या पाठी मागे ती देवी आलेली आहे त्याच्यामुळं तिथं स्थापना केलेली आहे देवीची नवरात्रामध्ये देवीचा मोठं उत्सव असतो लांबून लांबून जे लोकं मुंबई पुण्याला गेलेले लोकं आहेत ते लोकं तिथं पाया पडायला येतात नऊ दिवस नवरात्रामध्ये लोकं तिथं दारात बसलेले असतात तिथं थांबलेले असतात सगळे पोत खेळतात तिथं आणि नवरात्रामध्ये देवीच्या आरा आरास करतात लाईटिंग लावतात आणि सगळा मोठा उत्सव राहाटपाळणे आलेले असतात यात्रा भरती आणि पालखी देवीची पालखी मान मिळण्यासाठी एकमेकं धडपड करतात प्रत्येकाला कुलकरण्याला देवीचा मान मिळालेला आहे पोत खेळतात तिथं देवीच्या पाशी अष्टमीला पोत खेळतात बायका अंगात येतं बायकांच्या बायका सगळ्या बसलेल्या असतात गाणी म्हणतात बायका आराध्या बायका आराध्यांची गाडी म्हणतात इतकं सगळं मिळून सगळं व्य्वस्थिशीर देवीचं हे करू नवरात्राचं उद्यापन हे नवरात्राचं हे करून टाकतात देवीच्या आंबेजोगाई देवीच हे महात्म्य आहे